मी नुकतीच एक आठवड्या पहिले एक जीन बोलवली होती ॲमेझॉनवरून जे की खूप चांगली आली आहे त्यात मला नाही का दोन दिवस दोन दिवसानंतर माझ्या मित्राच्या सगाईसाठी जायचं होतं त्यावेळी मी ते विअर केली आणि मला खूप चांगला एक्सपिरियन्स मिळाला आहे त्यामुळं मला कोणतंही ईचिंग नाही झाली आहे आणि कोणत्याही प्रकारचा त्रास नाही झाला आहे आणि तसं म्हटलं तर खूप चांगली आहे ती जीन्स मला वेळेवर अवेलेबल झाली आहे सोबतच त्यांनी आम्हाला खूप चांगला फॅब्रिक प्रोवाइड करून दिला आहे आणि त्यामुळं आम्हाला म्हणजे रिजनेबल प्राईजमध्ये देखील मिळाली आहे ते साईज देखील खूप चांगली आहे त्याची आणि